तसं तर मी मराठी माझ्या आईवडीलांकडनं शिकली कारण की ती माझी मातृभाषा आहे आणि अ तसं आधी मला मराठी नव्हती येत पण लहानपणापासनं ज् जे शब्द एका बाळाच्या कानावर पडतात तो त्यालाच लाईक त्याला तीच भाषा समजते तर माझंही तसंच झालं माझ्या आईवडिलांनी माझ्यासमोर ती भाषा वापर म्हणजे तीच त्याभाषेमधेच मला बोलायला सुरुवात केली तर माझ्या कानावर ते पडले आणि त्यानंतर मग मला मराठी भाषा कळायला लागली की नेमकं कशाला काय म्हणतात मग त्यानंतर शाळेत जाऊन सगळे जे शब्द होते ते अजूनच जास्त समजायला लागले की अ फळांमध्ये आंबा असतो किंवा कलिंगड असते मराठीतले सगळे शब्द समजायला लागले कळायला लागले तर शाळेतूनच शिकले मी बाकीचे जे पण अ तसं म्हटलं तर शब्द मराठीचे